राज्यातील उत्तम माध्यम शिक्षण आणि आरोग्यसेवेशी संबंधित समस्या सोशल मीडियांसमोर लो सोशल मीडिया लोकांसमोर आणतात शाळांची जसे की खराब स्थिती असते पाणी नसतं आणि आ अन्नाची पण दर्जा कमी असते शिक्षकांची कमतरता रुग्णालयात जसं आता सुविधा नसतात काही आणि डॉक्टरांचा पण अभाव असतो असे जे मुद्दे असतात ना त्याच्यावर सोशल मीडिया प्रकाश टाकते त्यामुळे सोशल मीडिया सरकारवर दबाव आणतो आणि सरकारला ते सुधारण्यासाठी पावलं उचलावे लागतात